हमच्या ग्रामीण भागातील लोकं म्हणजे जीवनातील लोकांचा खेळ म्हणजे माणसं लोकाय ते कामावून थकून भागून येतात ते हाटलात जाऊन बसतात आणि पत्ते खेळतात चौकामध्ये आणि बायायचे म्हणजे अंताक्षऱ्या खेळणे गोष्ट्या करणे लगोऱ्या खेळणे बसणे आणि लहान मुलांचे भांडे खेळने क्रिकेट खेळने आणि धिंगामस्त्या करणे हेच महत्त्वाची भुमिका आहे